मी भेट दिलेले अनपेक्षित म्हणजे मला जे आवडलं आहे असं ठिकाण म्हटलं तर कन्याकुमारी म्हणता येईल कन्याकुमारीमध्ये तीन समुद्रांचा संगम आहे आणि त्याचं पाणी तीन समुद्र म्हणजे आपलं हिंदू महासागर झालं अरेबियन समुद्र झालं आणि बंगालचा उपसागर झालं तर हे तीन समुद्रांचं पाणी तिथं एकत्र येतं आणि तिघांचे कलर आपल्याला दिसून येतात तिन्ही वेगवेगळे समुद्र जे तिन्ही वेगवेगळे कलर दिसून येतात आणि ते एकत्र कसे आले आणि जरी ते एकत्र आले तरी ते पाणी एकमेकांमध्ये मिक्स होताना दिसलं नाही त्यामुळे मला ते एकदम वैशिष्ट्यपूर्ण असं वाटलं होतं